मी श्रेया मेकअप आर्टिस बोलत आहे मला तुमच्या वेडिंगच्या लूक तुम्हाला तुमच्या वेडिंगचा लूक करायचा होता ना तुम्हाला कसं करायचं आहे मतलब तुमचा लूक अच्छा अच्छा तुम्हाला फोटोशूट वगैरे बी करायचं होतं ना लूकसोबत तुम्हाला कोणत्या प्लेसवर करायची आहे हं अच्छा य ठीक आहे मग तुम्ही ते मतलब माझ्याकडून घेणार ना ते प्रोडक्ट्स वगैरे हं ठीक आहे तर तुम्ही हं हं माझा चार्ज आहे तुम्हाला राजस्थानी लूक करायचा आहे तर तीन हजार वगैरे

ठीक आहे मग तुम्ही मला तसं सांगा मग तुम्ही किती वाजता याल हं हो हं हा ठीक आहे आणखीन हं हं

हो ठीक आहे हे तुम्ही ब फक्त एक वेळा मला सांगून देजाय की तुम्हाला कसंकसं करायचं आहे तसं हा

हो पाठवाल आणखी तुम्हाला जे फोटोशूट करायची आहे ते प्लेस वगैरे लोल लोकेशन वगैरे पण पाठवा हं आताचा हं ठीक आहे